आमच्याकडे गुरंढोरे नाहीत परंतु जनरली पाहण्यात येणारे अनुभव मी इथं सांगतो सर्वसाधारण सकाळी ग गुरांना सकाळी पाज व वैरण घालून नंतर पाणी दिलं जातं त्यानंतर त्यांना रानात चरण्याकरता सोडलं जातं ते दिवसभर रानात फिरून आल्यानंतर संध्याकाळी प येतानाच पाणी पिलं जातं संध्याकाळी आल्यानंतर ते दावणीला बांधून नंतर संध्याकाळी त्याची द दूध काढलं जातं ते दूध सगळ्यांना किंवा सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी ते रतिपाला असं घातलं जातं एवढं सर्वसाधारण हे अनुभवातलं बोलणं आहे